आमच्या संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती शेती हा मूलभूत असून तो प्रत्येक घरी घरी केली जाते प्रत्येक महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्केहून जास्त शेतकरी आहेत शेतकरी ही पारंपरिक आणि एक व्यवसायाचे किंवा जीवन साधनाचे जीवन साधनाचे मूलभूत गरजा भागवण्यासाठी शेती ही केली जाते शेतीतून भेटलेले उत्पन्न ते विकून मिळणारा पैसा त्यातून घर चालवले जाते शेती ही संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय आहे शेतीमुळे आपल्याला भेटणारे अन्न किंवा त्यातून भेटणारं उत्पन्न त्यावर घर चलतं आणि शेती हा भविष्यात कधीही बंद न होणारा किंवा कोणीही न सोडून देणारा व्यवसाय आहे शेतीमुळे आपल्याला भेटणारा रोजगार आणि त्यातून भेटणारे अन्न हे आपलं जीवन जीवन सुधारण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी उपयोगी आहे जीवनात शेती ही सर्वात महत्त्वाची आणि शेती ही सर्वात जवळची आणि सोपी अशी पद्धतीने केल्यास शेती ही कुठलाही व्यवसायापेक्षा जास्त नफा मिळून देते